पुस्तक असेल लेख असतील किंवा फोनवर जे काही येतं महत्वाचे लेख ते असतील किंवा ह्या सगळ्या माध्यमातून माझं वाचन वाढत आहे आणि ह्या सगळ्यांनी म्हणजे माझं वाचन अर्थात मी रोज तितका वेळ देते असं नाही मला जेव्हा शक्य असतं तेव्हा मी जास्तीत जास्त वेळ वाचनासाठी द्यायचा प्रयत्न करते कारण मला वाचन आवडतंच त्यामुळं मी रोज असं नाही म्हणता येणार पण जर मला रोज शक्य झालंच तर कमीतकमी मला एक तास वाचनासाठी द्यायला आवडतो पण जर मला ते रोज शक्य नाही झालं तर मात्र मं एखाद वेळेला मी कमीत कमी चार ते पाच तास मला कंटिन्यू वाचत असते म्हणजे दोन ते तीन दिवस मी चार चार पाच पाच तास पुस्तक वाचते कारण मला तेवढं वाचन आवडतं त्यामुळे मी तेवढं वाचन मग करते म्हणजे तेवढं वाचन म्हणण्यापेक्षा जेवढं होईल तेवढी मी ते वाचन करते असं म्हणता येऊ शकतंय असं